तुळजापुरषा देवीच्या मंदिरामध्येलोकगीतं आराधी लोकं खूप गाणे म्हणतात देवीच्या न्न ह्याच्यावर झांजावर वाज वाड्यावर गाणे म्हणतात ए येडेश्वरीला येडे एरमाळ्याच्या देवीला पण तिथं लोकं आराधी लोकं गाणे खूप म्हणतात भजन म्हणतात आणि त्यांच्या ज त्याच्या तालावर त्यांनी झांज वगैरे किंवा ते मृदूंग वगैरे याच्यावर त्यांची गाणे म्हणतात हिला रेणुका देवीला पण तसंच आहे पोत खेळतात गाणे म्हणतात झांज वगैरे वाजवून लोकगीताबद्दल त्यांनी माहिती देतात की आम्ही खूप अशे अनेक प्रकारचे गाणे वे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही लोकगीतं म्हणत आहेत प्रत्येक देवापशी ही आमची गाण्याची पद्धत आहे म्हणून म्हणतो तो आम्ही आणि जे शेतकरी लोकंसुद्धा लोकं काय करतात गाणे शेतामध्येे काम करताना गाणे म्हणतात व बायका जाते व जात्यावर दळण दळताना बायका पण जात्यावर गाणे म्हणतात त्याच्यामुळे सगळ्याला लोकगीतं सगळेजण आपापल्या परीने आपल्याल्या पा याच्यामुळे आवडी निवडी नुसार प्रत्येकजण आपापले लोकगीतं प्रत्येकजण वेगवेगळे गुणगुणत असतात त्याच्यामुळं सगळ्याला त्याच्यामुळं करमणूक त्या साधनामुळे करमणुक बायका अंगाई गीत गाते बाई बाळ जर झोपत असेल तर बाई अंगाई गीत बाळाला झोपताना झोपाव बाळ म्हणून अंगाई गीत गातात छान गाणी म्हणतात बाळाला जात्यावरची गाणी म्हणतात व अंगाईगीत गातात त्याच्यासाठी माणसानी नेहमी कुठलेही गाणे कुठलेही गाणे शाहीर पोवाडे शाहीर पोवाडे अनेक प्रकारचे थाप मारून पोवाड्यावर श पोवाडे म्हणतात शहीर पण पोवाडे म्हणतात लोकगीतामध्ये सगळे अनेक प्रकारचे अशी लोकगीत आहेत प्रत्येकजणं आपापल्या परीने आपल्या आवडीनं आपल्या याच्यानुसार प्रत्येकजणं लोकगीतं म्हणतात